मला तर छोटा व्यवसाय करायचा असेल मी तो चहाचा करेल कारण की चहाच्या व्यवसायामध्ये म्हणजे प्रॉफिट चांगला आहे आणि व ते चहाच्या व्यवसायामध्ये ते ते त्याच्यात इन्वेसमेंट च म्हणजे जास्त नाही करावी लागत काय त्याला चहा पत्ती व काहीच काही काही लागते आणि खूप चांग आणि त्याच्यात खूप हे आणि त्याच्यात म्हणजे दररोजचे शंभर ते दोनशे रुपये भेटतात आपल्याला प्रॉफिट मग आपल्याला काय पाहिजे आणखीन आणि पावसाळ्यात आणि उ उन पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खूप चांगला चहा विकला आतो उ उन्हाळ्यात थोडसं कमी पडतो पण ते ते त्याच्यात पण आपण युनिक करायसाठी आपण त्याच्यात लिंबू सरबत ठेऊ शकतो व ज्यूस ठेऊ शकतो बर्फाचा गोळा ठेऊ शकतो म्हणजे याच्यात हे डी डी डिफरंट डिफरंट जर आपल्याला व्हेरायटी ठेवता येतात चहाच्या बिजनेसमध्ये आणि त्याला हे करायला ना कोणतं लायसन्स लागते ना काही लागते